काही फ्योटोंचे बॅकग्राउंडस् खराब असतात चुकीने आलेले असतात तर ते आपण एडिट करून टाकतो ती फोटोशॉपद्वारे आणि त्याच्यासाठीच ती एडिट करावी लागतात बॅकग्राउंड असेल काही खराब त्याच्यावरती स्क्रॅचेस वगैरे जुना फोटो असेल तर स्क्रॅचेस वगैरे असतात तर त्यामुळे एडिटचं काम करावं लागतं आणि जुन्या फोटोंवरती शक्यतोवर जास्त प्रमाणात केलं जातं